आम्हाला झाडं आणि वेली लावायची म्हणजे गार्डनिंगची खूप आवड आहे त्यामुळे आमच्या गावच्या घरी तर खूप सारे ह्याची झाडं आहेत फुलांची आणि मोस्टली म्हणजे जे जास्त सावली देणारे असतात झाडं आपले मोठे मोठे फॉर एक्झाम्पल पिंपळाचे वगैरे लिंबाचे वगैरे तर तशी झाडं आमच्या घरामध्ये लावलेली आहेत तर त्याचा एक फायदा पण होतो की म्हणजे जास्त उन्हामध्ये आपल्याला खूप त्याचा सहारा भेटतो म्हणजे असं की तशी मोठी झाडे लावल्यामुळे आणि हे वेली वगैरे तर त्या पण काय नॉर्मल छोट्या जागेमध्ये पण आपण लावू शकतो ते पण चांगलंच गोष्ट आहे आजकाल लोकं कसे जास्त करून म्हणजे गार्डनिंग जरी करत असतील ते लोकं तरी ते जास्त करून हे बघतात की ऑरगॅनिक फार्मिंग करायला बघतात लोकं जास्त करून घरात पण जर त्यांचं असेल तर कुठलं असं वनस्पती असेल तर तो जरा आयुर्वेदिकदृष्ट्या आपल्याला हे भेटला पाहिजे म्हणजे उपयोगी ठरला पाहिजे म्हणून तशी झाड रोपटे वेगरे लावतात मोस्टली घरात सगळेजण अजून म्हणायला गेलं तर फुलांची झाडं एकतर लावतो आहोत आणि ॲलोवेरा वगैरे असतात ना ते लावतात आणखीन मिरची वगैरे असे खूप सारे झाडं आहेत की घरगुतीमध्ये छोट्या ह्याच्यामध्ये छोटी स्पेस असली तरी पण आपण त्यांना वाढवू शकतो त्यांची निगा राखू शकतो त्यांचा नंतर ते झाडं थोडीशी मोठी झाल्यावर त्याचा फायदा आपल्यालाच होतो फुलं वगैरे देतात ॲलोवेरा जेलमधून ॲलोवेराच्या ज्या हे असतात त्याचं जे रोपटं असतात त्याचं कांड जे येतं तर ते आपल्याच ह्याचं म्हणजे औषधी म्हणूनच आपण वापर करतो परत मिरच्यांची झाडं म्हणा मिरच्याची हे वेल वगैरे असते तर त्यामधून पण आपल्या म्हणजे स्वतःचा फायदा माणूस कसं करणार ते तेच बघणार प्रत्येकजण हे असं असतं निसर्गाला पण म्हणजे फायदा होणार आणि आपल्याला पण जेवढी जास्त आपल्या आजूबाजूला म्हणजे झाडं असतील तेवढं जास्त आपल्या आपण निरोगी राहतो ते लोकं आपल्याला झाडं आपल्याना ऑक्सिजन देतात त्याच्यामुळे आपण ऑक्सिजनमुळे आपण जीवन जगत असतो तर तेच एक झाडं लावणं पण एक चांगलीच गोष्ट आहे ज्यांची प्रॉपर निगा राखणं त्यांना टाईम टू टाईम म्हणजे त्यांचं पाणी वगैरे घालणं खतं टाकणं नाहीतर मग आपण जर त्यांची काळजी नाही घेतली त्यांची निगा नाही राखली तर मग ते खराब होऊन जातात आणि ते आपल्यालाच धोकादायक आहे आज आजच्या परिस्थितीमध्ये असं झालं आहे की जेवढी झाडे लावाल तेवढं कमी आहे कारण वातावरणामध्ये खूप साऱ्या अनेक वायू पण आहेत की जे शरीराला घातक असतात त्याच्यामुळे झाडं खूप सारी लावलीच पाहिजेत सगळ्यांनी